रेखांकन हे खूप मराठी शब्द आहे म रेखांकन म्हणजे रांगोळी आता साध्या भाषेत म्हटलं तर आपण रांगोळी चित्रकला असं म्हटलं तरी चालेल करण्याव्यतिरिक्त त्याचा कुठे वापर केला जातो रांगोळी रांगोळी ही आम्ही प्रत्येक सणाला दारापुढे खूप छान सजवलं जातं रांगोळीने वेगवेगळे कलर भरून छान पद्धतीनं रेखाटली जाते रांगोळी प्रत्येक सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्ट आपण प्रत्येक ओकेजननुसार रांगोळी काढली जाते गुढीपाडवा दिवाळी गणपती दसरा हे सगळ्या कार्यक्रमासाठी रांगोळी काढली जाते रांगोळी कुठे काढली जाते प्रत्येक मंदिराबाहेर रांगोळी काढली जाते आमच्याकडे तुळजाभवनीचं मंदिर आहे तिथे आम्ही खूप सुंदर रांगोळी काढल्या जातात प्रत्येक दिवशी दसऱ्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीची रांगोळी असते आमच्या प्रत्येक दसऱ्यामध्ये प्रत्येक घरासमोर एक वेगवेगळी रांगोळी असते वेगवेगळ्या कलरने आखडलेली देवीची रूपं काढलेली असतात देवीची रूपं म्हणा दिवाळीमध्ये दिवे काढले जातात रांगोळीने गणपतीमध्ये गणपती काढले जातात रांगोळीने खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढले जाते आम्ही पंधरा ऑगश्टला जिथं झेंडा वंदन करतो त्या ठिकाणी रांगोळी काढली जाते परत सव्वीस जानेवारीला रांगोळी काढली जाते वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जातात कलरनुसार किंवा आता आमचे छोटे छोटे कार्यक्रम जरी असले मुलाचा बड्डे म्हणा किंवा डोहाळजेवण किंवा घरातला कुठलाही छोटासा कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आम्ही रेखांकन म्हणून एक रांगोळी खूप छान पद्धतीने काढली जाते वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या ओकेजननुसार जशी जशी ऑकेजन असतात तशानुसार रंगोळी काढली जाते आमच्याकडे खूप छान पद्धतीने रांंगोळी काढतो